आपल्या राज्यातील घालणारे जास्त पोषाख आपल्या सिटीमध्ये तर साड्यापासून ड्रेसपासून तर सगळ्याच गोष्टी घातल्या जातो म्हणा पण जास्तीत जास्त खेड्यापाड्यामध्ये लुगडे खु खूप घातला जातो आणि ते लुगडे लुगड्यावरची तयारी कशी केली जाते नथ घातली जाते आणि त्याच्यावर ठुशी घातली ठुस्की घातली जाते गळ्यामध्ये मोठेमोठे एकदाणी असं हार घातला जाते आणि छानपैकी सुंदर तयारी केली जाते जुडा घातला जाते त्या जूड्यावरती डेकोरेट केला जाते फुलं वगैरे फ्लॉवर्स वगैरे सजवल्या जाते आणि ते खूप सुंदर त्यांचे सजावट असते लुगड्यावरची आणि आपल्या लुगड्यावरची जी पद्धत आहे ती आता आपल्या मोठमोठ्या सिटीमध्ये छोट्यामोठ्या कार्यक्रमामध्येही ते लोकं आता घालतातच आणि सगळ्याला ते लुगडं घालणं खूप आवडते छोट्या छोट्या मुलीपासून तर मोठ्या मोठ्या बायांसुद्धा छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आता पाहिला जातो ते सगळे लुगड्याय घालण्याची पुराणी जी पध्दत आहे तर समोर नवीन करत आहेत आणि आणत आहेत म्हणूनच ते मला आता लुगडं घालण्याची पद्धत खूप आवडते आणि मला लुगडं घालावं असं मला वाटते आणि खूपच छान असं ते लुगडं मला घातल्यावर छान दिसतो